मी सकाळी योग करते सहसा कधीही योग चुकवत नाही योग मी कमीत कमी पाऊण ते एक तास करते रोज ओंकार सूर्यनमस्कार प्राणायाम अनुलोम विलोम हे विविध प्रकार मी करते